हा हॅलो हो बोला ना मीच बोलते आहे

आता तुम्ही तुम्हाला कुठं कुठं हवे आहेत असे फ्लॅट हो आहेत अंबरनाथ बदलापूर तसंच उल्हासनगरमध्ये पण आहेत आणि आणखी काही आणखी ठिकाणं आहेत

आणि चालेल म्हणजे म्हणजे तुमचं बजेट काय आहे किती असेल वीस लाखापर्यंत हो आता तर आहेत ॲवेलेबल आणि तसेही खूप साऱ्या ऑफर पण आहेत आहेत अव्हेलेबल तर तुम्ही येऊन भेटा मला होऊन जाईल हो सर्व आहे लोन वगैरेची पण सिस सिस्टीम आहे तसंच आणखी खूप साऱ्या व्हरायटी आहेत जसं आपल्याकडे सर्वच बँकेचे लोन अव्हेलेबल आहेत तुम्हाला क कोणती बरी पडेल हा तशी मग आहे बँक पण आहे आपल्याकडे खूप साऱ्या बँक आहेत तर त्याचा तुम्हाला फायदा पण होईल हो जवळच्या लोकेशनमध्ये पण अव्हेलेबल होईल आणि तुमचं बजेट पण चांगलं आहे तर त्यामुळे होऊन जाईल तशी साडेपाचशे फूटची असेल

होय हो चालेल तसं तुम्हाला सिं फ्लॅट सिंगल पाहिजे ते एका कॉम्प्लेक्समध्ये तशी एक सोळा लाखापर्यंत जाईल कॉम्प्लेक्समध्ये थोडं जाईल पुढे बजेट थोडं हाय करावं लागेल तुम्हाला वीस पंचवीस लाख हा तसंच कॉम्प्लेक्समध्ये तर खूप साऱ्या सुविधा पण तुम्हाला भेटतील स्विमिंग पूल जिम तसंच खूप सारे क्लब आहेत

हो चालेल तसंच हा बदलापूरला पण म्हणजे आमचे फ्लॅटस् हो मग तुम्ही येऊन मला भेटा मग तसं मग हो हो चालेल हो चालेल मी तुम्हाला व्हॉटस्ॲप करते मग भेटा हो थँक